दादा माझं जे प्लेस आहे ते आलेलं आहे मला इथेच मॉलला उतरायचं आहे तुमचं जे क पेमेंट सिष्टीम आहे ते कोणत्या प्रकारे करायचं आहे ते मला सांगता का कॅश करायचं की ऑनलाईन करायचं आहे माझ्याकडे ऑनलाईन सिष्टीम तर सद्या अव्हेलेबल नाही आहे तर माझं स बँकेचे जे स्टेटस आहे ते थोडंसं वीक झालेलं आहे तर काय मी तुम्हाला कॅश दिऊ शकते का कॅशमध्ये पण तुमच्याकडे सुट्टे अव्हेलेबल आहेत का माझ्याकडे पाचशेची नोट अव्हेलेबल आहे बघा ना दादा असेल तर अव्हेलेबल नसेल तर तुम्ही आजूबाजूंकडून कुठूनही मंजे थोडंसं अरेंज करून द्या ना कोणत्या दुकानात जाऊन तुम्ही बघून घ्या मी तोपर्यंत वेट करते ठीक आहे ना दादा मी तुम्हाला कॅशच पेमेंट करते मग